क्रीडाविषयी हिंसाचाराविषयी असं म्हणलं तर आमच्या इथे फुटबॉल क्रिकेटसारखे वेगवेगळे खेळ खेळले जातात त्यामध्ये वैयक्तिक खुन्नस काढण्यासाठी विविध प्रकारची हिंसाचारक गोष्टी घडतात त्यामधी शिवीगाळ करणे किंवा चीटिंग करणे असे प्रकार घडत असत पण असे प्रकारांना रोखण्यासाठी आमच्या परिसरात कठोर कायदे राबवले जातात जसे की जो पण प्लेयर असे प्रकारचे हिंसाचारक गोष्टी करतो त्याला टीममधून बाहेर करणे किंवा पूर्ण संघालाच टीममधून बाहेर करणे या गोष्टी जर खरोखर एखाद्याला फायदेशीर ठरतात परंतु एक जण एखाद्या छोट्याशा चुकीच्या चुकीसाठी देखील आपली टीम चांगल्या पोझिशनमधून बाहेर जाऊ शकते